मी जेव्हा घरी असतो तेव्हा मला कुकिंगसंबंधी बुक वाचतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता रेसिपीज या वगैरे सर्व घरी मी ट्राय करते यासाठी मी एक पुस्तक वाचतो आणि आणि मी जेव्हा लायब्ररीला जात होते तेव्हा मी एम पी एस सीची प्रिपरेशन करत होते आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तक जसं इतिहास भूगोल अर्थशास्त्र अशाप्रकारचे बुक वाचत होते मी तीन ते चार वर्ष एम पी एस सी परीक्षेचं प्रिपरेशन केलं तसेच खाली वेळ असला तेव्हा मी इतिहाससंबंधी बुक वाचत होती माझं एम ए हे इतिहास या सब्जेक्टमधून झालेलं आहे जनरल नॉलेजचे बुक वाचण्यात मला खूप इंटरेस्ट येत होता देश विदेश यातली माहिती मिळत होती संपूर्ण महाराष्ट्रात काय चालू आहे सर्व घडामोडीची माहिती मिळत होती न्यूज पेपरमधून देखील भरपूर प्रमाणात माहिती मिळत होती